उदरनिर्वाहासाठी मी सोशल वकमध्ये काम करतो सोशल वक म्हणजे आपले जे गवमेंटचे सवेज वगैरे असतात त्यामध्ये लोकांचे जाऊन मुलाखती घ्यायच्या म्हणजे त्यामध्ये आम्ही खेड्याखेड्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये जातो तिथल्या लोकांशी बोलतो जो काही टॉपिक असेल उदाहरणार्थ पाण्याची क्वालिटी किंवा आपलं जे आपले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे टॉयलेट्स बनवले होते मोदीजींनी तर ते बनवल्यानंतर किती फरक पडला लोक आजारी पडायचे कमी झाले की नाही झाले त्याचा फायदा होतो आहे की नाही होतो आहे त्याचा वापर लोक करत आहेत की नाही करत आहेत तर हे काम आम्ही करतो आणि याचं ऍक्च्युली माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण जी नोकरी मिळत होती ती त्यामध्ये जास्त पगार नव्हता आणि त्या पगारामध्ये आमचं भागत नव्हतं तर त्यामुळे आणि ऍक्च्युली कॉलेज करता करताच ही सर्व्हेची काम करत असताना पैसे बऱ्यापैकी भेटायचे आणि वेगवेगळ्या लोकांना भेटण्याचा एक आनंद पण मिळत होता म्हणजे रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोकांशी भेटतो त्यांचा स् प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात प्रत्येकाशी बोलण्याची पद्धत आपल्याला वेगळी ठेवली पाहिजे टोन वेगळा ठेवला पाहिजे हे सर्व गोष्टी माहीत पडत होता त्याशिवाय या कामामध्ये म्हणजे नुसतं महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेर पण जसं उत्तर प्रदेश झालं मध्य प्रदेश झालं वेगवेगळ्या राजस्थान झालं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन हे काम करायचं असल्यामुळे फिरायला पण भेटत होतं तर फिरण्याची जी आवड आहे ती पण या निमित्ताने पूर्ण होत होती म्हणजे काम झाल्यावर तिकडची पर्यटन स्थळे वगैरे ब बघण्यामध्ये भरपूर आनंद येत होता म्हणून हा माझं करिअर याच क्षेत्रामध्ये पुढे न्यायचं मी ठरवलं